मासेमारीच्या फेरीसाठी आम्ही जाळं आणतो बोट आणतो धरणामधे सोडतो आणि मग त्याच्यामधे त्या माश्या येतात तर खूप चांगलं वाटतं आहे आणि चांगलं टप आणतो टपामधे त्या माश्या टाकतो न जाळ्यात त्या माश्या पकडतो तर चांगलं वाटतं